भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात अनेक कला आहेत त्यापैकी भजन नमन भारूड दशावतार डबलबारी ह्या ज्या कला आहेत ज्या गावखेडयामधे अजूनही जोपासल्या जात आहेत त्या शहरभागा शहरी भागामधे कमी प्रमाणात आढळल्या जातात कारण त्याची जागा आता शक्यतो हे डी जे ऑर्केस्ट्रा ह्यानेच घेतलेली आहे या पन हे ह्या कला आता लुप्त होत चालल्या असं वाटते गावखेड्यामधे आजही ते जोपासायचा प्रयत्न केला जात आहे ही चांगली गोष्टय कारण ह्या ह्या कले भजन नमन गा भारूड दशावतार डबलबारी ह्या ह्या ज्या कला आहेत यामध्ये समाज प्रबोधन होत होते काय यामुळे त्या स्वातंत्र्य काळापासून या का चालत आलेल्या आहे आणि आणि या या यापुढेही चालत रहाव्या असं वाटते त्यांनी